हो मी पेन्सिल स्केच सुद्धा करते आहे रंगकामाबरोबर मला पेन्सिल स्केच करायला सुद्धा आवडतं तसं बघायला गेलं तर आपलं पेंटिंग हेच सर्वात जास्त सोप्प आहे पेन्सिल स्केच असं आहे की एखाद्या व्यक्तीचं जर आपण स्केच करत असू तर किवा एखाद्या व्यक्तीचं जर आपण रेखाटन करत असू तर ती इथे त्यांचं पूर्ण निरीक्षण करायला लागतं आणि एखाद्याची पेंटिंग काढतांना आपल्या डोळ्यासमोर जे चित्र असतं तसं आपण काढू शकतो स्केच काढतांना एखाद्या व्यक्तीचं प्रॉपर त्यांचे केसांपासून ते पाय पायाच्या नखापर्यंत निरीक्षण करून एक एक पाय त्यांचं स्केच काढल्या जातं पेंटिंगमध्ये तसं नसतं रंगकामात डायरेक्ट आपण एखाद्याची इमेज जी आपल्या डोळ्यासमोर येते ती आपल्याला करावी लागते

खूप जरा हार्ड आहे आणि रंगकाम हे खूप जास्त सोप्प आहे